सर मी आपलं मला इन्फॉर्मेशन पाहिजे होती कारण की मी जस्ट आपला आपला बी टेक कम्प्लिट केलं आहे मी आत्ता सी एसमध्ये सर आपल्या आपल्या ओळखीमध्ये काही कंपनीज आहे का जिथे आपल्याला जॉब भेटू शकते किंवा कुठे आहेत आपले जवळपास सर कोई कसे काय नाव कंपनीचे काही डिटेल कोणती सर हो का सर सी मी मी मला माहीत पडलं होतं की तुमच्याजवळ फुजित्सु कंपनीमधला फुजितसामधले पण हे आहे म्हणून फुजितसा कंपनीमधले पण आय टी सेक्टरचं तुमचं आहे सर मला एटी सिक्स पर्सेंट होते पर पर्सेन्टाइल होते हां हां अजून सर मी हे बोलतो मी हे बोलत होतो सर जसं तुम्ही म्हटलं मला मी लेक्चर बनू शकतो पण सर त्याच्यासाठी सर आपल्याला आय टी सेक्टरमध्ये एम टेकची डिग्री हवी पाहिजे ना हो का

हो का ठीक आहे ना सर तुम्ही मला हे लिंक पाठवून द्या मी रजिस्टर करून घेतो अजून मी आता रिज्युम तुम्हाला पाठवून देतो तसा चालेल सर चालेल वेलकम सर